हॅलो नमस्कार बुक माय शो का माझं नाव संकेत कुलकर्नी मी नांदेड जिल्ह्यातून बोलतो कराडकर चौकात राहतो आज रात्री मी घरी आरामात बसून एक चित्रपट पाहण्याचा विचार करत आहे पण नेहमीचेच चित्रपट पाहून कंटाळा आला आहे मला काहीतरी वेगळं हटके पाहायला आवडेल असे चित्रपट जे फारसे लोकांना माहिती नाहीत पण ते खूप चांगले आहेत तुमच्याकडे असे काही हिडन जेम्स आहेत का जे तुम्ही मला सुचवू शकता मला माझ्या पाहण्याच्या यादीत थोडी विविधा आणायची आहे मला थ्रिलर मूव्हीज हॉरर मूव्हीज आणि ॲक्शन मूव्हीजमध्ये रस आहे विविध प्रकारच्या मुव्हीजमध्ये मला मला रस असतो आणि असा मूव्ही मला कोण ते तुम्ही सजेशन देऊ शकता का जेणे की जो आत्तापर्यंत कधी कोणी ऐकला नाही आहे किंवा कोणी बघितला नाही आहे असं काही तुम्ही मला सजेस्ट करू शकता का आणि बुक माय शोवरती मी विविध मूवीजचे तुम्ही सजेशन्स मी पाहिले पण आवडीनुसार मला एक माझा कॅटलॉग बनून भेटू शकेल का बुक माय शो एक संकेतस्थळावरती मी तुमच्या जाऊन हे बघितले होते तिथं विविध प्रकारचे सजेशन आहेत पण ते मला माझ्या आवडीनुसार सजेशन्सनुसार ते चेंज करून हवे होते तुम्ही त्याचे मला कॅटलॉग बनवून देऊ शकाल का विविध हिडन जेम्स हे मी त्यासाठी करण्यात या करण्याची इच्छितो मी असा एक थ्रिलर मूव्हीज मला सजेस्ट करा धन्यवाद